भुंज भुजंग आसन एक आसन आहे ज्याच्यामध्ये हातपायचा व्यायाम होतो ज्याच्याने हातपाय दुखत नाहीत एक त्रिकोण आसन एक आहे ज्याच्यामध्ये पायाचा त्रास कमी होतो पायाचा त्रास होत नाही अजून उष्ट्रासन एक कॅमल पोज नावाचं एक आसन आहे त्याच्यामध्ये मानेचा त्रास कमी होतो हाफ स्पिन्क्स मंकी पोज नावाची एक आहे ज्याच्यामध्ये पायाचा आणिक हाताचा व्यायाम कंटिन्यू होत राहतो ज्याच्याने बॅक पेन होत नाही आणिक कॅटपोज एक आहे कॅटपोजमध्ये बॉडीचा फुल स्पाईनचा याचा त्याचा सगळा व्यायाम होतो ज्याच्याने आपल्याला स्पाईनमध्ये जास्ती प्रॉब्लेम होत नाही डाऊनवोर्ड डॉग मु नावाचं एक पोज पोजिशन आहे ज्याच्यामध्ये पाय हात ह्याचा त्याचा सगळा होत राहते आपलं व्यायाम ज्याच्यामुळे आपली बॉडी तब्येतच बरोबर राहते